नागपूर शहरात काही उघड्यावर होणाऱ्या संगीत महोत्सवांचा किंवा मैफिलींचा आयोजन करण्यात येते आणि दरवर्षी ह्या सारख्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते आणि ह्यावर्षी सव्वीस फेब्रुवारीला दोन हजार तेवीसमध्ये हा महोत्सवाचा जे आहे होणार आहे संमेलन आणि तेवीस तारखेला तिकिटांसाठी रांग लावण्यात येणार आहे आणि खूप जास्त प्रमाणे लोकं जे आहे संमिलित होतात इथे आणि या महोत्सवाचा खूप जास्त क्रेझ आहे नागपूर शहरात मध्ये या या महोत्सवामध्ये वेगवेगळ्या क्लासिकल म्युझिक आणि नृत्य आणि आणि नाटक करण्यात येतो आणि खूप जास्त प्रमाणे लोकं संमिलित होतात इथे अन् खूप जास्त एन्जॉय करतात आणि फेस्टिव्हल खूप सारे मनवले जाते जसे की इथे सनफ्लॉवर फेस्टिव्हल पण होतो आणि ह्यावर्षी काय थीम राहणार आहे ते माहीत पडेल आता आणि उघड्यावर होणाऱ्या संगीत महोत्सवाचे मैफिल जे होते आयोजित ह्या वर्षी बी होणार आहे